आज बघायला गेलं तर प्रत्येक लोक मासेमारीवर समाज मासेमारीवर अवलंबून आहे प्रत्येकजण मासेमारी करत असतो आपापल्या पद्धतीने मासेमारीच्या विविध पद्धती आहे मासेमारीसाठी काही जाळे टाकतात काही जण गळाचा वापर करतात काही जण अशी बंदरावर वगैरे फडके वगैरे टाकून मासे पकडतात काही जण गाळावर पकडतात प्रत्येकाची वेगळी वेगळी पद्धत आहे कोळी लोक काय करतात मासेमारीसाठी प्रामुख्याने जाळे वापरतात जाळे म्हणजे ते माशाची बारके जाळे असते मग ते टाकले की मग त्याच्यामध्ये गावतात भरपूर मासे ती स सर्वांची सारखीच पद्धत आहे मासेमारीसाठी मासेमाटी मासेमारीसाठी माझी पद्धत जरा वेगळी आहे मासेमारीसाठी मी हे हे त्याला काय म्हणतात ते सांड कमी पाणी असेल तर ओढायला नदीला असं आलं तर मग बांधाऱ्यावर अशी साडी वगैरे लावणे जाळ टाकणे मग एकदम मासे प्रवाहाच्या दिशेने एकदम मासे जास्त मासे येतात त्याच्यामुळं मासे हे पकडले जातात जास्त

प्रमुख्याने मासे मांसाहार लावतात गळाला वगैरे लावताना पिठावर सुद्धा मासे पकडले जाऊ शकतात आणि खाना खायच्या चपातीवर सुद्धा मासे पकडतात पकडले जाऊ शकतात त्यामुळे स् त्यामुळे मी ह्याच्यावरच मासे पकडतो गळ परत आजून मासेमारीसाठी अनेक वेगवेगळे मशीन मशनरी निघाले आहेत आता हो होडीमधून जायचं आत पाण्यामध्ये गाळ वगैरे टाकायचं मश मशनरी नि भरपूर सारे आहे मासेमारी करत असताना प्रत्येकाची पद्धत हे वेगळे असते माझी पद्धत जरा वेगळी आहे मी गळावर मासे पकडतो प्रामुख्याने गळावर मासे गावत नाहीत पण काय काय टेक्निक आहेत अशा की इतरांपेक्षा जरा वेगळे आहेत